मराठी बोलणारा असण्याचा मला हा खूप अभिमान वाटतो आत्ताच परवा मोदी शासनानं मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देऊन गौरवलेलं आहे आणि या मराठी भाषेतले आमचे काही गावरान शब्द म्हणजे आमच्या की बबा चला चहा घ्यायला की काय चाललं तुझं काय नाही किंवा चला आज मटणाचा बेत करू किंवा अरं काय तुला अक्कल बिक्कल आहे का नाही काय किंवा एई यडजव्या काय तू असं का करतो अशी काय टिपिकल शब्द आमच्या बोलीभाषेत असतात म्हणजे शिव्या देतो आम्ही तेसुद्धा त्याच्यातून सुद्धा आमचं प्रेम व्यक्त होतं मित्रालाच जास्त करून बोलतो कारण बाकी ठिकाणी तर आपण त्याचा वापर नाही करू शकत आहे तर अशी ही रांगडी मराठी भाषा आहे जशी वळवू तशी ती वळते एका वाक्याचे कितीतरी वेगवेगळे अर्थ आपण काढू शकतो तर अशी ही मराठी भाषा माझी असल्याचा मला खूप अभिमान आहे